सहसा बागकाम खर्चिक खर्चिक असते आणि त्यासाठी कितीही किंमत आहे किंवा लागते सहसा कोणी सांगू शकत नाही कितपत खर्चिक जो बी खर्च असतो तो आपण करत असतो त्यासाठी किती किंमत असली तरी आपण करण्यास तयार असतो बागकाम चांगल्यासाठी असते कारण बाग हा नैसर्गिक चांगल्या रीती असलेला एक पैलू आहे बागकाम चांगलं आहे खर्चिक माणूस बागकामासाठी कितीही केलं तर कमीच आहे त्यामुळे त्यासाठी कितीही किंमत असली तरी माणूस सहन करतो बागकाम हा चांगला एक पैलू आहे बागकामामुळे भरपूर किंमत आहे